आजकालच्या शिक्षणपद्धतीत इतका बदल झाला की आजकाल सर्व डिजिटल निघालं मुलांना स्क्रीनवर शिकवले जाते ट्यूशन क्लासेसमध्ये मुलं जातात तिथे शिकवले जाते यूट्यूब द्वारे मोबाईलद्वारे लॅपटॉप कॉम्पुटरवर शिक्षण दिले जाते मुलांना त्यामुळे शिक शिक्षक जे शिकवतात त्याच्यापेक्षा हे डिजिटलवर जे मुलं शिकतात त्यांची जी प्रगती होते ती शिक्षक शिक शिकवत असतानाचं जे समजत नाही तेवढं जास्त या मुलांना या शिक्षणाच्या बदलामुळे या डीजि डिजिटलचं जे शिक्षण निघालं त्याच्यात हे समजू शकतात मुलांना ते लवकर कवर करते आणि आणि मुलं ते लवकर कॅच करतात